धार्मिक शिक्षणाचा जो प्रभाव आहे तो सामाजिक आणि नैतिक समस्यांवर तर पडतोच हे नक्कीच आहे कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जेव्हा धार्मिक गोष्टी होतात जसं की दहीहंडी झालं किंवा रामजन्मोत्सव झालं किंवा हनुमान जन्मोत्सव झालं तर या वेळेस असं होतं की बरेचसे लोक एकत्र येतात एकत्र मिळून सगळे सेलिब्रेशन करतात आणि अफ् सामाजिकरीत्या ते सेलिब्रेट करतात तर त्याच्यामुळं पण म्हणू शकतो की ब धार्मिक शिकवणीचा जो प्रभाव आहे तो आपल्या संस्कृती समुदायावर पडतोच आहे स्थानिक संस्कृती व समुदायात प्रभाव पडतोच आहे आणि त्यानी कसं आहे की एकता निर्माण होते आणि बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतात एक दुसऱ्यांकडून जसं की काही धर्म हे द दुसऱ्या धर्माचे लोक जे आहे काही सेलिब्रेशन करतात तर ज्यांचा तो त्यांचा जो धर्म नसतो ते लोकसुद्धा त्याच्यामध्ये सेलिब्रेशन करायला जातात सो ह्यांनी असं होतं की एकता वाढते आणि प् खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडतात